शाळेमध्ये माझा आवडता विषय होता फिजिक्स आता फिजिक्स विषय म्हटला तर याच्यामध्ये सर्व गोष्टी येते तर हा फिजिक्स सब्जेक्टमध्ये याच्यासाठी आवडत होता की सगळ्यात पहिले तर मला तिथचे न्यूमरिकल्स सॉल्व करणं खूप आवडत होते तर अजून त्याच्यामध्ये जे गोष्टी आहेत त्या सर्व सर्व गोष्टी की कोणती गोष्ट कशी करायची कोणत्या पद्धतीने करायची वेगवेगळे सायंटिस्टचे लॉ होते त्याच्यामध्ये त्यांचे कशी कार्य राहते ते सर्व जो व्यक्ती हे मला माहीत होतं की जो व्यक्ती फिजिक्समध्ये स्ट्राँग आहे तर तो लाईफच्या कोणताही काम राहो तो खूप ईझिली करू शकतो जेवढे फिजिकल काम आहे खूप ईझिली करू शकतो ज जर तो फिजिक्समध्ये त्याचा माईंड खूप जर स्ट्राँग होते तर त्याच्यामध्ये कसं होते एक उदाहरण देतो की समजा आता तुमच्या गाडी एखाद्या गड्ड्यामध्ये फसली आहे हं तर तुम्हाला दहा लोक लागत आहे ते गाडी काढायसाठी पण फिजिक्स बहुत चांगल्यानी माहित आहे तुम्हाला तर तुम्ही फक्त एकटे आपला दिमाग लावून ते गाडी काढू शकता एवढं तर हे सर्व गोष्टी शिकायसाठी मला फिजिक्समध्ये बहुत इंटरेस्ट होता आणि जसा मी इंटरेस्ट वाढला तसा तसा तो विषय मला खूप आवडला